कोल्हापूर जिल्हा विविध कलांसाठी ओळखला जातो कोल्हापुरात मुख्य कोल्हापुरात सांगायचं झालं तर चर्मोद्योग आणि चर्मोद्योगामधे कोल्हापुरी चप्पल हे खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर पारंपरिक दागिने पारंपरिक दागिन्यांमध्ये महा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात तर आहेच पण कोल्हापुरात कोल्हापुरी साज हा दागिन्यांमध्येे प्रसिद्ध आहे तसंच त्याचप्रमाणं क शिल्पकलेसाठी विविध मंदिरं पहावयास मिळतात जसं की कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर असू दे किंवा खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर असेल कोपेश्वर मंदिराची एक खासियत की ते पांडिव पांडवकालीन मंदिर आहे आणि त्याच्या समोरचा जो मंदिराच्या समोर एकच नंदी आहे आणि खूप सुंदर असं मग वा म्हणजे वास्तुशिल्प आहे ते खूप सुंदर त्याची घडण केलेली आहे आणि असं म्हटलं जातं की ते मंदिर एका रात्रीत उभं केलं असं त्याचप्रमाणे कोल्हापुरात बघायला गेलं तर शाहू महाराजांचा राजवाडा त्याला न्यू पॅलेसही म्हणतात किंवा नया महालही म्हणतात रंकाळा तलाव असेल किंवा रामलिंगमध्ये गुफा रामलिंगची गुफा मंदिरं तर रामलिंगच्या गुफा मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की तिथं रामाचं वन म्हणजे राम जेव्हा चौदा वर्ष वनवासात होते तेव्हा त्यांनी तिथं त्या रामलिंग मंदिरामध्ये वास्तव केला आहे तसंच राऊतवाडीचा धबधबा असेल हे एक निसर्गाचं नि निसर्गाचं देणंच म्हणायचं तसंच शाहू महाराजांचं शाहू महाराज संग्रहालय आहे शाहू महाराज संग्रहालयामध्ये त्यांनी जे केलेले शिकार होती त्या शिकारी प्राण्यांचे पुतळे बनवलेले आहेत तसंच त्यांचे ते जे युद्धात वापरले जायचे ती शस्त्र किंवा त्यांच्या जीवन कार्याची जी पूर्ण माहिती आहे ती ह्या छत्रपती शाहू संग्रहालयामध्ये आपल्याला आढळून येते तसंच सिद्धगिरी मठ म्हणून आहे सिद्धगिरी मठ हा सात एक्कर जमिनीमध्ये निर्माण केलेला आहे आणि त्यामध्ये खेड्यातील ग्रामीण जीवन जे असतं ते खेड्यातल्या ग्रामीण जीवनावर आधारित असे त्यांनी विविध प्रकारचे जसं की बा आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा बलुतेदार होते त्यांच्या जीवनशैलीवर आधारित असे ते छान असं छोटंसं खेड्यासारखं वसवलेलं आहे तसंच महालक्ष्मी मंदिरात कोरीव मूर्ती आहे कोरीव महालक्ष्मी मंदिराचं पूर्ण काम हे कोरीव कामात केलेलं आहे ती एक वेगळी वास्तुकला आपल्याला दिसून येते तसंच महालक्ष्मी मंदिरात मंदिराची जी मूर्ती आहे ती पूर्ण रत्नजडीत आहे आणि मंदिराची मंदिरात ह्याचं मूर्तीचं जे वजन आहे ते जवळ जवळपास चाळीस किलो किलोची ती मूर्ती आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील असे वेगवेगळे तालुके आहेत कोल्हापूर जिल्ह्यात जे प्रसिद्ध पण आहेत जसे की चांदी कामासाठी म्हणाल तर हुपरी हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे तिथे चांदीचे सगळे दागिने मिळतात जेणेकरून आपल्याला बघायला मिळतं अशी बरीच ठिकाणं आपल्याला बघायलाही मिळतात की तिथं वेगवेगळ्या कला कला मग कलांसाठी ती गावं छोटी छोटी गावं आहे पण प्रसिद्ध गावं आहेत तर आम आमच्या कोल्हापुरात कोल्हापूर जिल्ह्यात ह्या गोष्टी प्रसिद्ध आहेत असं म्हणजे आवर्जून मला सांगावं वाटतं